चित्र काढणे मला आवडते चित्र काढण्यासाटी पहिले ड ्रॉईंग पाहिजे आनि ते ड्रॉईंग त्याच्यासाठी पेन्सिल पाहिजे इरेझर पाहिजे शॉपनर पाहिजे आणि चित्र काढल्यावर जर मग ते खूपच छान असं म्हणजे वाटलं पाहिजे तर त्याच्यासाठी छान कलर्स पाहिजे छान त्या कलर्सने त्याला छान रंगवता येईल असं म्हणजे कलर्सनी छान दिसते बा ड्रॉइंग कोणती पण ड्रॉईंग काढली तर ड्रॉईंग छान दिसते कलरने त्याच्यासाठी कलर पाहिजे आपण जर म्हटलं ड्रॉईंग मोठी आहे तर त्याच्यासाठी मग आपण पेंट वापरू शकतो वॉटर वॉटर पेंट आणि आपल्याला म्हणजे ब्लॅक पेन्सिल आया रहाते ते येऊ शकते ड्रॉईंग ड्रॉहिंग वहीच पाहिजे त्याच्यासाठी त्याच्यावरच छान आपल्याला चित्रही काढता येते आणि त्या पेन्सिलने बरोबर त्याच्यावर ड्रॉईंग येईल पण असं आणि एवढे साहित्य त्या ड्रॉईंगसाठी लागतात